प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आम्ही कधीतरी न्यूज फीड वाचतो पण न्यूज फीड वाचल्याच पाहिजेत ह्या न्यूज फीड मी जनरली यूट्यूबमार्फत वाचण्यात येतात काही चॅनल्सपण आहेत आजकाल व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून अनेक न्यूज फीड वाचायला मिळतात फेसबुक माध्यमातूनपण अनेक न्यूज फीड वाचायला मिळतात न्यूज पेपर वाचल्यानं माणूस हा एका प्रकारे सजग असतो देशामध्ये काय चाललं आहे जगामध्ये काय चाललं आहे आजकाल वेळोवेळी युद्धाच्या बातम्या आपल्या कानावर पडतात त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आर्थिक बाजू कशी मांडायची आर्थिक सुबलता कशी राखायची भविष्यामध्ये आपल्याला काय करता येईल या सगळ्या गोष्टीचं आपल्याला एक नियोजन करण्यासाठी बातम्या वाचल्याच पाहिजे न्यूज फीड वाचल्याच पाहिजे त्या वेळवेळी आमच्या कानावर येतात आणि त्यातून आपण सजग होत हो जातो ज्ञानपण वाढत जातं आणि माणसानं आजच्या काळामध्ये केवळ म्हणजे समाजामध्ये जगताना एक अलर्ट सजग रहायलाच हवं त्यामुळं मला वाटतं की न्यूज फीड वाचणं हे खूपच महत्त्वाचं आहे मी बघतो की आजकालची जी तरुण पिढी आहे ती सगळी एक इंटरनेटच्या जाळ्यामध्ये वावरत चालली आहे इस् इंस्टाग्राम असो फेसबुक असो यातून काही त्यांना रील्स बघतात त्यातून ते वेगळ्या विषयावरती जातात पण त्यांना बातम्याबद्दल न्यूज फीडबद्दल जास्त माहिती नसतं आणि त्यामुळं त्या त्यांना ज्या जे प्रात्यक्षिक जग आहे जे जे आज जगामध्ये चाललं आहे ते त्यांना कळत नाही त्यामुळं न्यूज फीड वाचताच आली पाहिजे न्यूज फीड वाचायलाच पाहिजे धन्यवाद